भारताची आरोग्य सेवा ही चांगली आहे आणि वाईट पण आहे कारण की भारतामध्ये गरीब लोकां गरीब लोकं असतात ना त्यांची आरोग्य म्हणजे जिथे जिथे मुसीपाटीचे दवाखाने आहेत त्या तिथे भरपूर म्हणजे त्रासदायक आहे का त्यांना लाइनेत उभं राहिल्याशिवाय त्यांना औषधाचं सेवा भेटू शकत नाही जर जास्तच लाईन असेल तर त्यांना एक दिवस पूर्ण जातो आणि तिकडे कसं म्हणजे म्युन्सिपाटीचे औषधं असतात चांगले पण तिकडे जरा म्हणजे गर्दी असल्यामुळे आरोग्य माण रोगी माणसांना वगैरे आणि ह्या लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे जरा म्हणजे भारताची आरोग्य संख्या ही थोडी बिकट पण आहे कारण की प्रायव्हेट हे दवाखाने चांगले असतात कारण की ते लाईन नसतं पण पैसा भरपूर लागतो पैसा भरला की लायनीची गरज नाही तो आपोआप फटाफट फटाफट दवाखान्यात जाऊ शकतो पण तसं म्युन्सिपाटीमध्ये नाही औषधं चांगली असतात ते पैसा नाही पण लाईन भरपूर असते त्यामुळे थोडीशी भारताची सेवा आरोग्यसेवा ही हेच असते बिकटच असते पण आता मी पण नर्सिंग केलेलं आहे त्यामुळे मला पण खूप अनुभव आले की कुठे कुठे हॉस्पिटलमध्ये गरीब माणसांना एवढं प्राधान्य देत नाही कारण की त्यांना एकदम स्ट्रिकली बोलतात इथे उभं राहा तिथे उभे राहा तिथे बसा वगैरे पण ज्या जागे जर श्रीमंत माणूस गेला तर त्याला म्हणजे एकदम मान देतात आणि एकदम बसायला पटकन नंबर येतो त्यांचा असं हे असं भारतात चालतं कुठे कुठे पण यामुळे भारताची आरोग्यसेवा कुठे कुठे ही बरी नाही आहे आणि तिच्या तिजा असं म्हणजे एवढी बिकट चालली आहे आव्हानं आव्हानं कोणते आहे आता तिकडे म्हणजे जेव्हा आपल्याला जे आरोग्य असं असेल तर तिथले आव्हानच आपल्याला लागेल त्यामुळे मला भारताचं एवढं खास मेडिकल बरोबर नाही वाटलं आणि ते आव्हानच आहे सगळ्या पेशंटला पण आणि माणसांना पण हे दवाखान्याचे आव्हानच आहे हे माझ्यानुसार आहे